हॅलो एक्झॉटिक फ्लार डेकोरेशनमधून साक्षी बोलते मॅडम

हा हा अच्छा अच्छा मॅडम साधारण कधी कधी असेल हे किती दिवस ला आहे त्याचं अकरा जुलैला आहे चालेल मॅडम आपल्याला साधारण काय म्हणजे कुठल्या प्रकारच्या फुलांचं डेकोरेशन कराय करून घ्यायचं आहे

हां हां

हां हां मिक्स कॉम्बिनेशनमध्ये मॅडम आपण अतिशय योग्य ठिकाणी फोन केलेला आहे कारण आमचं स्पेशालिटी हीच आहे की आम्ही सगळ्या अशा महोत्सवांना वगैरे आतापर्यंत बेस्ट फ्ला डेकोरेशन सपोट केलेलं आहे तर जर आपला हा वॉट्सअप नंबर असेल तर मी त्यातले काही फोटोग्राफ्स आपल्याशी शेअर करते ज्याच्यात आपल्याला बॅग्राऊंडमध्ये आपला असा नाही फ्लेक्स वगैरे पण असेल का बॅग्राऊंडला तर मग त्या फ्लेक्सच्या अवतीभवती आपण सुंदर अशा माळा सोडलेल्या झेंडू आणि त्याच्यात आंब्याची पानं वगैरे अशा टाकून म्हणजे थोडं असं पारंपरिक सनई वाद्य वगैरेच्या बॅग्राऊंडवरती ही फुलं खूप सुंदर दिसतात मॅडम आणि वरती हां आणि वरती छ साधारण आपण असा पांढरा पांढऱ्या गुलाबांचा त्याच्यात मोगरा पांढरी जरबेरा आणि निशिगंध वगैरे असा पूर्ण एक क्लासी वाटावा असा एक पांढऱ्या रंगाने पूर्ण उठावदार त्याचं हे बनवतो झालर अशी त्या फ्लेक्सच्या वरती आणि खाली मग अशी सुंदर सगळ्या कलरफुल एक एक एक एक कलरच्या थीम्स आपण एस्टॅब्लिश करतो तर तुम्हाला त्यात जर आर्टिफिशियल फुलं पण आवडतील का मॅडम

हो मॅडम आपण सगळ्याच प्रकारच्या म्हणजे बुके असतील किंवा स्टँड बुके हँड बुके सगळ्याच प्रकारच्या आपण इथे अवेलेबल करून देतो आमच्याकडे आणि साधारणतः पन्नास रुपयाचा असा छोटा हँड बुकेपासून आपल्याकडे पाचशे सातशे रुपयापर्यंतचा असा दुरडीत किंवा बास्केटमध्ये असं ठेवणारे टेबलवरती वगैरे पण तुमचे जे गेस्ट असतील त्यांच्यासमोर आणि त्याच्यात प्रामुख्याने आपण गुलाब आणि सिझनल पण जे असतात शेवंती वगैरे असते काही दिवसांमध्ये ठराविक तर आता पावसाच्या सीझनमध्ये पण जे गुलबाक्षी किंवा अशी सुंदर फुलं आहेत तर तशी त्याच्यात अवेलेबल करून देऊ आणि तुम्हाला तसं एक हवे असतील तर मी नमुना म्हणून फोटो पण शेअर करते मॅडम

हां त्यांना तुम्ही जर सत्कार करून काही हार वगैरे देणार असाल ना मॅडम तर तेसुद्धा गुलाबांच्या पाकळ्यांनी बनलेला आपल्याकडे सुंदर हार पण आपण अवेलेबल करून देतो सत्कार करताना त्यांना घालायला

हो चालेल मॅडम फुलं कसं थोडं हां फुलांचा प्रॉब्लेम हा असतो की ती जास्त फ्रेश जास्त काळ टिकू नाही शकत म्हणून आपण साधारणतः असं सजेस्ट करत असतो की इव्हेंटच्या आदल्या संध्याकाळीच ते डेकोरेशनला आम्हाला हॉल प्राप्त करून द्या म्हणून तर मी आपल्याशी हॉल डेकोरेट केलेले असे संगीत महोत्सवांचे रिसेंटलीच आम्ही तीन इव्हेंट्स केलेले आहेत त्याचे फोटो शेअर करते आणि तुम्हाला त्यातल्या फुलांचं कॉम्बिनेशन बदलायचं असेल किंवा फुलांचा प्रकार वेगळा हवा असेल तर तुम्ही मला तसं सजेस्ट करू शकता मॅडम आणि आपलं बजेट पेमेंट कसं असेल म्हणजे कॅश असेल का आपण चेक असेल ते मला तेव्हा ऑनलाईन पेमेंट आपण कराल चालेल धन्यवाद मॅडम आपण अजून काही असेल तर आपल्या या नंबरवरती वॉट्सअप केलंत तरी चालेल थँक्यू मॅडम थँक्यू